शेतीमधे अनेक संशोधन राबवले आहे जसं की आजकाल शेती करणे जास्त अवघड नाही आहे आपण पाहू शकतो की शेतीसाठी अनेक पिकांसाठी औषधे फवारणीसाठी इत्यादी सामान हे आपल्याला त्वरित मिळतात व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा शेतीसाठी उपलब्ध असतो व शेतीसाठी आपण पाहू शकतो की अनेक सामान उपलब्ध असतात शेतीसाठी आपण नव्या नव्या गोष्टी आणू शकतो व आजकाल शेती ही फार कमी करतात लोक पण आजकाल शेतीला मागण्या पण खूप येत आहे कारण शेतीमध्ये कापूस पिकतो अन्नधान्य पिकतो ते अन्नधान्य किराणा दुकानात देतात तर ते किराणा दुकानात येण्यासाठी सर्वात प्रथम ते शेतीमधे पिकवावे लागतात त्यामुळे शेती करणे हे फार महत्त्वाचे असतात